हॅलो हा आराध्या ट्रेडर्स हनुमान चौक धाराशिव

तुमच्याकडे जेवणाचा कार्यक्रम होय म्हणजे गोड जेवण आहे का नौन व्हेचं हा मग आता गोड जेवणासाठी लागणारं साहित्य आपल्याकडं वेगवेगळ्या प्रकारच्या पत्रावळ्या आहेत वेगवेगळ्या प्रकारचे द्रोण आहेत आणि पत्रावळ्यामध्ये सुद्धा कप्पा पत्रावळ्या आहेत कलरमध्ये आहेत ग्रीनमध्ये आहेत आणि द्रोणपण वेगवेगळ्या प्रकारचे आहेत ग्लास आहे तुम्हाला पाणी पिण्यासाठी लागणारे हा ह ह तसं पर्यावरण पुरक पत्रवळ्या आहेत न कागदे आहेत आणि वर त्याला प्लास्टिंगचं कोटिंग आहे ह खूप क्वालिटीच्या पत्रावळ्या हा हां भेटतील की कप्पापत्रावळ्या तुम्हाला द्रोण लागणार नाहीतर आणि कप्पापत्रावळ्या नाही प्लेन घेतली जर तुम्हाला द्रोण लागतील हा वि दोन वेगवेगळ्या घ्याव्या लागतील तर तुम्ही कधी लागणार आहे तुम्हाला हा हा हा हा अगदी तुम्हाला होलसेल दरात होलसेल दरात चांगल्या क्वालिटीच्या पत्रावळ्या तुम्हाला मिळतील आमच्यापेक्षा स्वस्त तुम्हाला कुठेच मिळणार नाहीत नंबर एकच्या पत्रावळ्या आहेत आणि जेवल्याचं समाधानपण लाभतं आहे त्याच्यामध्ये इतके सुंदर पत्रावळ्या आहेत आ तर तुम्ही या भेट द्या एक वेळेस आमच्याकडे तुम्हाला एकदम कमी रेटमध्ये लावू अहो कायच खर्च येत नाही एका माणसाला जेवायला हाटेलात जेवढं पैसे लागते तेवढं तुमच्या दीडशे माणसाच्या जेवणाचा खर्च काय एका माणसाच्या खर्चात तेवढं होऊन जातं आहे

या या या एकदम तुम्हाला स्वस्त देतो आपल्या भेटीबद्दल आम्हाला आनंद वाटेल या या या हो ठीक आहे